काही दिवसांआधी घेतलेला बजाजचा मिक्सर जो आहे तो आता आमचा बरोबर चालत नाही आहे त्याची जी क्वालिटी आलेली आहे ती क्वालिटी बरोबर नाही आहे लो क्वालिटी वाटत आहे त्याच्यामध्ये जे तीन भांडे भेटलेले होते छोटा म मिडीयम आणि मोठा डबा तर ते जे भांडे आहेत ते भांडे मधातून थोडं तडी तडकलेलं आहे त्याच्या ज्या ब्लेड आहेत भांड्यांच्या त्या ब्लेडापण बरोबर नाही आहेत त्या ब्लेडांना धार नाही आहे त्याच्यामुळे त्यात कोणताही पदार्थ किंवा मसाला जर बारीक करायला घेतला तर ते लवकर बारीक होत नाही व खूप वेळ लागतो ते बारीक व्हायला आणि ठोकरच असतो तो मिक्सरची वायरिंग ती बरोबर नाही आहे त्याच्यामुळे मधे मधे बंद पडते आहे चालवायला पण खूप भारी आहे आणि ही मध्येच खराब होते आहे मिक्सर पण सुरु होते आहे तर आत्ताच एक महिना पण नाही झाला घेतलेला आणि ही खराब झालेली आहे मिक्सर हा कुणालाच आवडलेला नाही आहे आमच्याकडे त्यामुळे खूप त्रास होतो आहे